स्विगी ॲपमधे फोन केला आहे का मी मला तुमच्या रेस्टॉरंटचा स्विगी ॲपवरून म्हणजे रेस्टॉरंट चा नंबर मिळाला मला तर मी तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या रेस्टॉरंटमधे चिकन बिर्यानी दम बिर्यानी भेटते का म्हणजे चिकन बिर्यानी किंवा दम बिर्यानी जर चिकन बिर्यानी असेल तर चिकन बिर्यानी किंवा दम बिर्यानी बघा मला या दोनपैकी एक पाहिजे हवी होती कारण आता माझा जो भाचा आहे त्याचा बर्थडे आहे आणि त्याचा बर्थडे असल्यामुळे आता त्याच्या बर्थडेला आम्हाला आम्ही दम बिर्यानी ठेवली आहे तर मला म्हणजे अशा खूप साऱ्या डिशेस लागतील तुम्ही एक काम करा तुम्ही दहा किलोपर्यंत बिर्यानी हे करून टाका म्हणजे ऑर्डर लिहून टाका माझी आणि ती न मला रात्रीपर्यंत म्हणजे रात्री आठ वाजता बर्थडे मनवायचा आहे तर तुम्ही ते जे आहे ऑर्डर ते मला सात वाजतापर्यंतच माझ्या घरापर्यंत पोचून द्या मी ते उलासनगर उलासनगरमध्ये कांसाइ रोडच्या इथे राहतो आणि जरा ती दम बिर्यानी नं थोडीशी तिखट हवी होती तिखट म्हणजे मीडियम हवी होती कारण की कसं लहानलहान मुलं पण असतील तर मीडियम म्हणजे ते खातील म्हणून मीडियम हवी होती जास्त तिखट पण नका बनऊ बस आणि माझा ऑर्डर प उद्यापर्यंत म्हणजे आज रात्रीपर्यंत तुम्ही सात वाजेपर्यंत माझ्या घरापर्यंत पोहचून द्या मी तुमच्या नंबरवर ॲड्रेस वगैरे पत्ता बित्ता पाठवून देतो